मी पहिली वेळेस जेव्हा पोहण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस मला पाण्यामध्ये उतरण्याची खूप भीती वाटत होती कारण मी कधीही पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेलेला नव्हतो त्यामुळे मला पाण्याची ही खूप भीती वाटायची त्यामुळे मी दोरीच्या व ट्यूबच्या साहायाने पहिल्यांदा माझ्या पोहण्याची भीती घालवली व नंतर मी पोहणला पोहणे पाण्यामध्ये पोहण्यासाठी शिकलो त्या दा त्यानंतर माझ्या स सर्व भीती ही पोहण्याची मला गा भीती वाटत नाही होती ती माझी भीती सर्व एक कमी होत गेली आणि नंतर मी पोहण्यासाठी तर चांगल्या प्रकारे पोहणेही मी शिकलो अशा प्रकारे माझी भीती गेली व नंतर मी चांगल्या प्रकारे पोहणं शिकलो असे म माझ्या मनाने वाटते